जगण्यासाठी जेवण आवश्यक आहे आणि माझ्या हिशोबाने वेगवेगळे डिशेस बनवणे आणि बनवून ते खाल्ले पाहिजेत आणि मला जेवण बनवायला आवडतं वेगवेगळे डिशेस बनवायला आवडतात मी सीझननुसार जेवण बनवते जे घरामध्ये वस्तू असतात किंवा मी मार्केटमध्ये जाऊन आणते आणि मग जेवण बनवते आणि मी स्वादिष्ट जेवण बनवते जेवणामध्ये डाळ भात पिठलं भाकरी वांग्याची भाजी पुरणपोळी भरीत वांगी भेंड्याची भाजी गवारीची भाजी बटाट्याची भाजी वरण भात मेथीची भाजी पालक पनीर इडली डोसा ढोकला चकली शेव करंजी मिरचीचा ठेचा गुलाबजाम तांदळाची खीर शेवयाची खीर लसून चटणी शेजवान चटणी आंब्याचं लोणचं साबुदाणा खिचडी मटन चिकन चिकन बिर्याणी वडापाव मोदक पावभाजी मिसळपाव कढी भेळपुरी पापलेट वाम सुरमई कोलंबी या डिशेश मी बनवते त्यातमाल पुरणपोळी बनवण्यासाठी पहिले चण्याची डाळ भिजवून ठेवायची नंतर ती शिजत ठेवायची शिजल्यानंतर त्याच्यामध्ये गुळ घालायचे गुळ घालून ती मिक्स करून घ्यायची त्याच्यामध्ये इलायची टाकायची ते सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं नंतर मैद्याचं पीठ मळून घ्यायचं आणि मग पुरणपोळी बनवायची त्याच्याने स्वादिष्ट पुरणपोळी बनून तयार होते पिठलं भाकरी बनवण्यासाठी तांदळाचं पीठ मळून घ्यायचं आणि मग भाकरी बनवायचं पिठलं बनवण्यासाठी तेल कांदा लसूण मिरची हळद जिरा टाकून फोडणी द्यायची नंतर त्यात बेसन टाकून ते मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि ते चांगलं शिजून द्यायचं त्याच्याने छान पिठलं भाकरी तयार होते नंतर शेपूची भाजी बनवण्यासाठी त्याच्यामध्ये मुगाची डाळ थोडीशी घ्यावी म्हणजे ती चांगली लागते शेपूची भाजी बनवण्यासाठी तेल कांदा याची फोडणी द्यायची याच्यामध्ये शेपूची भाजी आणि मुगाची डाळ टाकून मग ती वाफेवर शिजण्यासाठी ठेवायची तसेच वरण बनवण्यासाठी वरण बनवण्यासाठी लसूण जिरे कडीपत्ता मोहरी यांची फोडणी द्यायची आणि मग त्याच्यामध्ये आपण जी डाळ शिजवलेली असते ती टाकायची याच्याने वरणाला चव येते आणि वरण चविष्ट बनते तसेच मेथीची भाजी मेथीची भाजी बनवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये बटाटा टाकू शकतो किंवा अजून मुगाची डाळ टाकू शकतो त्याच्याने पण मेथीची भाजी चविष्ट होते मेथीची भाजी बनवण्यासाठी तेल कांदा किंवा त्याच्यामध्ये थोडंसं लसूणही टाकावं त्याची फोडणी द्यायची आणि मग त्याच्यामध्ये मेथीची भाजी टाकायची आणि ती वाफेवर शिजवून घ्यायची आणि ती छान शिजून झाल्यानंतर बघायची ती शिजले की नाही त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही ती फक्त वाफेवरच शिजवून घ्यायची आणि नंतर ती शिजल्यानंतर गॅस बंद करायचं ती छान मेथीची भाजी चविष्ट अशी लागते